राज्यातील प्रमुख कृषी उत्पादने याच्याबद्दल जर विचार केला तर मी ज्या भागात राहतो अहमदनगरमधे म्हणजे माझा जिथे जन्म झाला तर तिथे ऊस हा ऊस म्हणजे या गोष्टीची लागवड फार जास्त पद प्रमाणात होते आणि मग त्या पद्धतीने त्याची ती प पेरणी आली किंवा ती खुरपणी आली ह्या पद्धतीने पहिले लोक स्वत हून जाऊन ह्या गोष्टी करायचे पण आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे की या गोष्टी काही मशीनद्वारे पण आपण करू शकतो वेगवेगळे मशीन्स आले आहेत त्याद्वारे पण आपण करू शकतो आणि पहिले कीटकनाशक वगैरे ह्या गोष्टी मारायला स्वतः एखादा व्यक्ती किंवा तो शेतकरी तिथे जाऊन प्रत्येक याच्यावर कीटकनाशके फवारतो पण आता तंत्रज्ञान एवढं विकसित झाला आहे की एखादी गाडी त्याच्यामध्ये ते मोठ्या टँक वगैरे यूज केला जातो आणि त्याद्वारे फवारणी केली जाते किंवा पाणी वगैरे त्या गोष्टींना ज्या पद्धतीने दिलं जातं ह्या वेगवेगळ्या मशीनद्वारेच दिलं जातं पहिले स्वतः शेतकरी जाऊन ह्या गोष्टी करायचा पण आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे की ह्या गोष्टी एक मशीनद्वारे होतात पण याचा नक्कीच शेतकऱ्याला फायदा होतो कारण ज्या जेवढ्या पद्धतीने कीटक फवारणी व्हायला हवी त्या तेवढ्याच पद्धतीने फवारणी होते कारण मनुष्य स्वतः जर जाऊन तो जर फवारणी करत असेल तर कमी जास्त प्रमाणात फवारणी होऊ शकते याच्यामुळे पिकाला पिकाचा नाश होऊ शकतो किंवा ते सडू शकतं पण तंत्रज्ञानाचा यूज केल्यामुळं ह्या गोष्टी फार सोप्या आणि उपयुक्त झाल्या